एक लाख दोनशे वीस तीन लाख पाचशे पन्नास सहा लाख चारशे नव्वद तीन लाख पाचशे पन्नास दहा लाख एक हजार न एक लाख नऊशे